मला आज एक्सपिरीयन्स शेअर करावास करण्यासाठी सांगितलाय पॉझिटिव्ह तर मला वाटलं वाटतं की हिमालयाचा प्रोडक्ट जे आहे त्याच्यासाठी म्हणजे त्या त्याचा रिझल्ट एवढा पॉझिटिव्ह आलेला कि तो माझा एक्सपिरीयन्स पण पॉसिटीव्हच झाला हिमालयाचा तर मी माझ्या म्हणजे त्यात तर अडल्ट्स आणि बेबी प्रोडक्ट्स वगैरे सगळंच असतं पण मोस्टली माझा पॉझिटिव्ह एक्सपिरीयन्स माझ्या जेव्हा मी बेबी प्रोडक्ट्स युज केले तेव्हा मला आला तर जेव्हा माझं बेबी लहान होतं तेव्हा मी त्याच्यासाठी दुसऱ्या दुसऱ्या ब्रँडचे प्रोडक्टस यूज करत होते पण ते युज केल्यानंतर माझ्या बेबीला इचिंग व रॅशेस वगैरे यायला लागले बॉडीवर मग मला असं वाटलं की मे बी बेबी छोटा आहे म्हणून तसं होत असणार पण नंतर जेव्हा मी ते सर्व डॉक्टरला दाखवलं की त्याला खूप जास्तीच त्रास व्हायला लागला मग डॉक्टरला दाखवल्यानंतर डॉक्टर बोलला कि जे प्रोडक्ट्स तुम्ही बेबीसाठी युज करताय त्याच्यामुळेच त्याला हे इचिंग वगैरे होत आहे तर तुम्ही त्याच्यासाठी प्रॉडक्ट दुसरे चेंज करावा तर तर आम्ही हिमालयाचे प्रोडक्टस पर्चेस केले आणि मग हळूहळू मी त्याला एक दोन दिवस ते युज केले आणि त्याचा रिझल्ट खरंच एवढा बेस्ट आला ना की त्याचे सगळे रॅशेस वगैरे पण चालले गेले आणि इचिंग वगैरे पण खूप कमी झाली नंतर सगळंच त्याच्यात जसं की सोप बेबी ऑइल बेबी लोशन ते सर्व प्रोडक्ट्स त्यातून यूज करायला चालू केलं आणि सर्वांचा रिझल्ट एवढा बेस्ट होता की एकदम पॉझिटिव्ह माझं त्या प्रोडक्टला घेऊन माझा पॉइंट ऑफ व्ह्यू एकदम पॉझिटिव्ह झाला त्यामुळे मी पण कोणालाही प्रेफर करणार की प्रॉडक्ट्स हे हिमालयाचेच प्रॉडक्ट्स वापरावे बेस्ट आहेत